हो मी पुस्तकं वाचते म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेडच पुस्तकं वगैरे वाचते ज्यातून मला थोडं लेखनीय ज्ञान वगैरे मिळतं ज्याच्यामुळे मला सराव करायला उपयो उपयुक्त पडतं आणि मी मासिकं वगैरे पण वाचते इलेक्ट्रॉनिक्सची ज्यातून मला काही जर प्रोजेक्ट वगैरे करायचा असेल तर त्यातून मला समजतं वृत्तपत्राचं म्हणायचं झालं तर तेही मी वाचते ज्याच्यामुळं आपलं सामाजिक ज्ञान वाढतं जगात काय चालू आहे खेळांमध्ये काय चालू आहे किंवा राजकारण काय आहे आजकालचं तेही समजतं घ कुठे जर काही दुर्घटना वगैरे झाली तर ते दुर्घटनेबद्दलही सविस्तर माहिती आपल्या वृत्तपत्रांमध्ये मिळून जाते म्हणजे मी लोकसत्ता हे वृत्तपत्र वाचते ज्याच्यात आपलं काय डाएट वगैरे असतं किंवा खाण्याबद्दल पण माहिती असते विविध घडामोडींची एकदम सविस्तर माहिती त्या वृत्तपत्रात दिली जाते त्यामुळे मी ते वृत्तपत्र वाचते